आठ हजार दोनशे छत्तीस नऊ लाख पाच हजार आठशे एकोणपन्नास पंचेचाळीस हजार सहाशे तेवीस एक लाख चौदा हजार सातशे छप्पन्न दोन लाख नव्वद हजार तीनशे अठ्ठेचाळीस